मी एका कंपनीमध्ये जॉबवर लागलो त्याच्यात तर ते एक माझ्याआधीपण एक तो मुलगा होता विजय नावाचा तो इतका साधा होता म्हणजे कोणासोबतच बोलायचा नाही त्याच्यासोबतच मला जॉब करायचा म्हणजे आठ घंटे ड्यूटी होती माझी त्याच्यासोबतच करावं लागत होतं मला माझा पार्टनर तोच होता त्यामुळे मग मला त्याच्यासोबत करणं ड्यूटी कठीण झालं कारण ते जेवताना बोलायचं नाही काम करताना असं खाली टाइम फ्री टाइममध्ये बोलायचा नाही मग मला थोडीशी हे वाटली मग त्याच्यासोबत मी खूप मैत्री केली तो बोलायचा नाही मैत्री केली तरीपण बोलायचा नाही तर मग मी त्याच्यासोबत वर्क करायचो तरीपण तो बोलायचा नाही मग त्याला मी छेडछाड करायचो मग थोडी दोस्ती वाढली त्याच्यानंतर मग तो बोलायचा थोडाफार तरी बोलायचा नाही मग एकदाची दोस्ती तर वाढली तर मग तेव्हा तो थोडाथोडा बोलायला लागायचा तेव्हा मल मला थोडा काम करण्यात थोडासा इंटरेस्ट वाटायचा तेव्हा मी काम तर मला तिथे काम करणं कठीण झालं होतं कारण की तो बोलायचाच नाही एकदम चूप चूप शांत असं एक् एका खोलीत कोंडल्यासारखं वाटायचं तेव्हा त्याच्याशी चांगली मैत्री करून त्याला छेडछाड करायचो मी तेव्हा तो बोलायचं त्रास द्यायचा तो चिडायचा तेव्हा मला थोडं बरं वाटायचं पण त्याला समजलं की हा मित्र मित्र तशा नात्यानी चिडत चिडवत आहे असा करत आहे तेव्हा तो बोलायचा तेव्हा मला थोडं काम करण्यात मजा आली तेव्हा मी तिथे काम करू शकलो